नमस्कार मी सपना बोलत आहे हा माझा कॉल सुप्रिया चित्रपटगृहात लागलेला आहे का बर बरं मी यासाठी कॉल केलेला आहे की आम्ही आमच्या ऑफिस सुटल्यानंतर आमचे सहकारी सगळे मिळून एक रात्रीच्या चित्रपटाचा प्लॅन करतो आहे आमचे आराखडा तयार करतो आहे तर मला सांगा की सगळ्यात शेवटची वेळ काय आहेत तिन्ही चित्रपटांची तुमच्याकडे तीन चित्रपट तीन पडदे आहेत ना वे उपलब्ध बरं आम्हाला पुष्पा टू बघायचा होता म्हणजे आम्ही तसं नियोजन केलेलं आहे की पुष्पा टू बघायचा पण जर तुम्ही काही सुचवू शकाल तर बरं होईल सध्या खूप चालणारा चित्रपट कोणता आहे बर बरं मग ठीक आहे ना आम्हाला पुष्पा टूच बघायला आवडेल बरं आम्ही तीस ते पस्तीस तिकीट बुक करायचा विचार करतो आहे थोडंफार लोक वाढू शकतात किंवा थोडेफार लोक कमी पण होऊ शकता बरं मला सांगा की चित्रपटाची वेळ काय आहे सहा वासता आमच्या ऑ आमच्या कार्यालयाची सुटण्याची वेळस सहाची आहे मग आम्हाला तिथपर्यंत पोहोचेपर्यंत सहा वासतील ऑफिस जवळच आहे चित्रपटगृहाच्या पण एक पाच मिणटं आम्हाला तिथे लागतीलच तुमच्यापर्यंत पोहोचायला म्हणजे क चित्रपटगृहापर्यंत पोहोचायला हो का बर बरं बरं बरं हा जाहिराती सुरू असतात बर बरं तर मग जाहिरा जाहिराती किती वेळपर्यंत चालत राहतील

ठीक आहे ना काही आमचे लोक आधी पोहोचतील आणि काही उशिरा पोहोचतील म्हणजे एक पाच मिणटं वगैरे उशीर होईल बरं चित्रपट सुटण्याची वेळ काय आहे रात्री बाराला बरं तिन्ही तिन्ही पडद्यावरचे चित्रपट रात्री बाराला सुटतील का आणि सहाला सुरू होणार आहेत बर ठीक आहे तर आमच्याकडनं तीस ते पस्तीस लोक असल्यामुळे तुम्ही आम्हाला काही सूट देऊ शकता का बरं बरं बरं ठीक आहे ना तर आम्ही येतो मग आम्हाला तीस ते पस्तीस तिकिटं लागतील आणि सहा पाचपर्यंत आमची पूर्ण टीम पोहोचेल